मराठी भाषेचा वापर हा साहित्यामध्ये मंजेच पुस्तकं तयार करतानी त्याच्यामध्ये जर मराठी भाषेचा जर आपण का उपयोग केला तर तो साहित्याला एक वेगळी अशी चालना मिळते आणि ते वाचताना वगैरे आपल्याला अशी एकदम जी पुन्हा पुन्हा वाचावीशी अशी वाटते आपण कवितांमध्ये जर का मराठी भाषेचा उपयोग केला तर कविताला असे मंजे चाल वगैरे देताना आणि ते चालीमध्ये ते मराठी शब्द जर आपण असे टाकले तर ते मंजे मिळते जुळते शब्द मराठीचे आणि त्याचे यमक जुळणारे शब्द मराठीमध्ये जर का आपण टाकले तर कवितेला एक अशी वेगळी अशी चाल चाल निर्माण होतो आणि त्या चालीवरती जर आपण का ती कविता वाचली तर ती कविता आपल्याला अशी वाचाविशी वाटते कला मंजेच की आपण आपा आपल्या एखाद्या कलेमधून मंजे इतरांना मराठी म्हणजे मराठी भाषा असल्याचा आपण दाखवून देऊ शकतो आणि कलेमधून आपण मराठी भाषा बोलत बोलत असतानी आपण कलेमधून ते इतरांना दाखवून देऊ शकतो आणि स्वतःच्या अभिव्यक्तीच्या अभिव्यक्तीच्या आपण कार्यावरती मराठी बोलून किंवा मराठीचा वापर म्हणजे मराठी भाषेचा वापर करून आपण त्याच्यामध्ये ती भाषा इतरांना दाखवून देऊ शकतो अशा प्रकारे आपण मराठी भाषेचा वापर करू शकतो